मी पुलीस भरतीची तयारी करत आहे त्यामध्ये मला खूप धावावं लागतं आणि धावल्याने माझ्या शारीरिक व्यायाम होतो व त्याचबरोबर धावल्याने स्नायू बळकट होतात व धाव धावल्याने पाय पायही मोकळे होतात त्याचबरोबर मग तसं सांगायला गेलं तर पायाचा व्यायाम होतो व मग पाय दुखत नाहीत व जास्ती जास्तीत जास्त धावल्याने चरबी कमी होते व शरीर तंदुरुस्त राहते जेणेकरून आपली वाढ होते इत इत्यादी